जेव्हा धुळीचा रस्ता हा चांगल्या पद्धतीने बनवून डांबरी होतो तेव्हा त्याचे खूप फायदे आहेत ते सांगतो तुम्हाला मी जो धुळीचा रस्ता असतो ना तो समजा त्या रस्त्यावरून वाहन गेले तर त्याची धूळ उडून आजूबाजूला जे लोक राहतात त्यांना त्या धुळीचा खूप प्रमाणात त्रास होत असतो त्यामुळे जर धुळीचा रस्ता चांगला झाला डांबरमध्ये तर खूप प्रमाणात त्याचे वेगवेगळे फायदे होऊ शकतात धुळीमुळे लोकांच्या श्वासोच्छ्वासात पण खूप थांबून किंवा खूप त्रास होत असतो त्यांना धूळ उडली की श्वास घेण्यासाठी पण खूप त्रास होतो त्यामुळे जेवढा धुळीचा रस्ता चांगला होईल तेवढं खूप चांगला फायदा होऊ शकतो कधी पाऊस पडला तर धुळीचा रस्ता पंद चिखल होऊन त्याचा अख्खा त्या धुळीच्या रस्त्यामुळे मच्छर देखील होऊ शकतात त्यामुळे जेवढा चांगला रोड होईल तेवढे खूप वेगवेगळे फायदे आहेत चिखल झाल्यामुळे खूप लोकांना त्रास होतो त्यामुळं डांबरी रस्ता असला की त्याच्यावरून सहजरीत्या जाऊ शकते ओके धन्यवाद